हॅलो हां ताई मी मी काल परवाच्या दिवशी तुमच्याकडे आले होते तुम्हाला लक्षात आहे का हां ते काय झालं मी तेव्हा तुमच्याकडे दागिने वगैरे पाहिले होते ना पण मी जर घाईत होते म्हणून मी तेव्हा घेतले नाही तर मला जर थोडी बहुत माहिती काढायची होती तुमच्याकडे काय काय आहे काय काय नाही अच्छा अच्छा अच्छा नाही आता कसे सणवार आहेत ना म्हणून जरा सोन्याचे वगैरे म्हणजे सोनेरी रंगातले दागिने वगैरे पाहिजे होते आमच्यासाठी पण आता महालक्ष्मा वगैरे आहेत ना तसे आहेत तुमच्याकडे अच्छा अच्छा अच्छा अच्छा मग त्याच्यासोबत मंगळसूत्र पण येते का अच्छा अच्छा अच्छा आणि ते मोत्याचे जे हार असतात बघा ते आहेत का तुमच्याकडे मोती असतात बघा पांढरे मोती त्याचे हार आहेत का तुमच्याकडे अच्छा अच्छा बरं बरं मग बांगड्या ह्याच्या पाहिजे होत्या गोटच्या त्या आहेत का तुमच्याकडे अच्छा अच्छा आता मी समजा जर उद्या आले ना तर उद्या घेऊन जाईल मी सामान बरं आणखी हो आणखी पाहिजे होतं आता ते पुढे आणखी कार्यक्रम आहेत ना तर ते ऑक्सिडाईज ज्वेलरी पण पाहिजे होती तुम्ही रेंटवर देता का विकता पण अच्छा अच्छ मिनिमम प्राईस किती तुमच्याकडे अच्छा अच्छा आणि मग मॅक्झिमम जाईल समजा अच्छा अच्छा बरं बरं आणि ते वेगवेगळ्या रंगात जर भेटले तरी पण चांगलं होईल कारण सगळ्या याच्यावर घालता येतील ना हां मोत्याचे बरं बरं ठीक आहे मग उद्या मी येते ज जे असतील त्यावेळला ते घेऊन जाते हां ठीक आहे चालेल